बद्धकोष्ठताबद्दल सांगायचं झालं तर गावामध्ये सामान्यपणे केळं किंवा दही यासारखे पदार्थ तुम्हाला खायला दिले जातात जर तुमच्याकडून म्हणजे दह्याने किंवा केळी किंवा केळ्याने जर हा बद्धकोष्ठता नीट झाली नाही तर तुम्हाला लिंबू सरबत क ज्याला तुम्ही सरबत वगैरे म्हणू म्हणू शकता ते पण दिलत होऊ शकतं त्यातल्या त्यात ओवा खाल्ल्यानेसुद्धा आपलं गावात म्हणजे बद्धकोष्ठासाठी वापरला जातो त्यानंतर खूप जास्त बद्धकोष्ठासाठी पाण्याचं प्रमाण शरीरामध्ये जास्त असावं अशी किमान अपेक्षा केली जाते आणि ताक असेल दही असेल म्हणजे दया दह्याचाच प्रकार याच्यामध्ये आपण म्हणू शकतो बद्धकोष्ठतेसाठी हा घरगुती उपाय आहे लहान मुलांच्या संदर्भात जर विचार केला तर त्याच्यामध्ये हिंग वगैरे लावला जाऊ शकतो